सर तुम्ही बँकमधून बोलत आहेत का मी रिचार्ज केलं होतं तर ते रिचार्ज आलं नाही माझ्यापर्यंत तर तुम्ही ते चक करून मला सांगू शकाल का बॅलेन्स कटलं असेल तरी पण यायला पाहिजे होतं पण का का कटलं ते सांगू शकाल का